माझ्या गावामध्ये चौथ्या वर्गापर्यंतच शाळा आहे पुढचं शिक्षण घ्या घेण्याकरिता मला बाहेरगावी शिकावं लागते बाहेरगावी शिकण्यामध्ये पैसाही खूप चालला जातो तरी म्हणून गावातील जसे त्यांचे विचार थोडे जुने असल्यामुळे गावातील लोकं फारसं असं शिकवण्याकडे लक्ष नाही देत आणि जे जे हायर एज्युकेशन घेतात त्यांना म्हणजे बा बाहेरगावी जॉब लागतात तर ते ते जातात जॉब करण्यासाठी पण जे कमी शिक्षित असतात तसं त्यांना मग गावातच शेतीमध्ये काम करावा लागते दुसरं कारण पर्यायच नसते ना म्हणून